राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारणं खरंच खूप महत्वाचा घटक बनला आहे आताचा स्थितीमध्ये शिक्षण शिक्षणाचा एवढा प्रेशर होतो आहे ना मुलांवर की मुलं बाकीच्या कोणत्या फील्डमध्ये इंटरेस्ट न घेता फक्त शिक्षणावरच भर देत आहे कोणाला हवे नव्वद टक्के कोणाला हवे ब्याण्णव तर कोणाला नव्व्याण्णव असे हे हे जे नव्व्याण्णव टक्के केवळ नव्वदच्या वरती किंवा अ श्रेणी घेणारी मुलं आहेत ही नव्वदच्या वरती जाण्यासाठी बाकी कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतच नाही आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं मग फक्त अभ्यासातच मुलं लक्ष देतात आणि त्याच्यामुळे बाकीच्या कोणत्याच फील्डमध्ये त्यांना पुढं जाताच येत नाही ग्रोथ होतच नाही त्यांची त्या गोष्टींमध्ये म्हणून मग ह्या गोष्टींना सुधारण्यासाठी आणि मुलांचं प्रत्येकच फील्डमध्ये लक्ष रहावं त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टीसिपेट घे घ्यावं ह्यासाठी राज्य सरकारने शिक्षणाच्या ह्या गोष्टींवर थोडं लक्ष द्यायला पाहिजे